मी दुचाकीवर सर्वात लांब अंतर पंधराशे किलोमीटरच्या आसपास प्रवास केला आहे रस्ते आणि परिस्थितीनुसार अनुभव वेगळे वेगळे होते काही ठिकाणी रस्ते चांगले होते तर काही ठिकाणी रस्ते खूप खराब होते ज्यामुळे खूप त्रास झाला सामान मी बाईकच्या रिअर ब्रॅकेट आणि साईड बॅग्समध्ये लादले होते आणि बाईक्स हलकी ठेवण्यासाठी मी आवश्यकच सामान घेतलं होतं प्रवास दरम्यान प्रत्येक शंभर ते एकशे वीस किलोमीटर नंतर थोडा विश्राम घेत होतो त्यामुळे बाईकवर असून सुद्धा थोडा आळाम आराम मिळत होता हा अनुभव खूपच स्मरणीय होता कारण प्रवास करताना अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि विविध ठिकाणांची विविधता पाहून पाहता आली